हॅलो वाराण्य हॉटेल ना अच्छा मला ना तुमचं आरणे रोडलाच आहे ना हे रेस्टॉरंट ओके मला ना काही चायनीज ऑर्डर करायचे होते आणि एक इटालियन डिश ऑर्डर करायची होती इटालियनमध्ये मला एक प्लेट पास्ता हवा आहे तो थोडा पायसी हवा आहे आणि चायनीजमध्ये एक प्लेट मंचुरीयन आणि एक प्लेट नूडल्स हवे आहेत तर चाय जे आपले मंचुरीयन आहे ते थोडे स्पाईसी द्याल आणि नंतर हे तीन प्लेट माझी ऑर्डर बुक करून घ्या तुम्ही आणि मी अॅड्रेस पाठवते तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्ही पाठवून द्या